आपल्याकडे शहरी आणि ग्रामीण हा फार मोठा फरक असलेला दिसतो शहरामधल्या शाळामध्ये शिकवण्याची पद्धतीतली जीवनशैली मुलांचं राहणीमान त्यांचे गणवेष त्यांच्या शाळेची फी त्याचबरोबर शाळेत शिकवण्याच्या पद्धती आणि ग्रामीण भागामधल्या शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धती ग्रामीण भागातल्या शाळा ह्या जिल्हा परिषद अंतर्गत येतात व बऱ्याचशा शाळांना शासनाची मान्यता असते अशा शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले मोफत शिक्षण घेतात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण घेतात पण याच्या विरुद्ध शहरामध्ये आपणाला चित्र असलेले पहावयास मिळते शहरामध्ये खाजगी माध्यमाच्या शाळांचा त्यातल्यात्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळाट असलेला दिसतो ज्यामध्ये पालकांच्याकडून मुलांची शैक्षणिक फी आवाढव्यपणे वसूल केली जाते गणवेष सुद्धा खूप मो खूप म्हण जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये खेळाची वेगळे स्प त्याच्यानंतर दररोज घालण्याचे वेगळे शूज असेल त्यांचे काही बुक्स असतील काही उपक्रम्स असतील यासाठी खूप पैसा खर्च होतो त्यामानाने ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये आपणाला कमी खर्जामध्ये शिक्षण घेता येते आणि हा मूलभूत फरक असलेला आपणाला दिसून येतो